मराठी हास्य स्पर्धा ही एक एक टी व्ही शो आहे आणि तो टी व्ही शो अत्यंत छान आहे आणि सर्व कॉमेडी असतात आणि हसण्याचा कार्यक्रम विनोदी कार्यक्रम आहे आणि तो मला खूप आवडतो कारण त्यात हसणं हे आहे हस हसायला मिळते आणि आपण आपले ताणतणाव जे असतं त्याच्यामुळे विसरतो म्हणून मला हा टी व्ही शो खूप आवडतो